आंब्याचा रस उसाचा रस संत्र्याचा रस मोसंबी रस लिंबू शरबत स्ट्रॉबेरी ज्यूस डाळींब ज्यूस पायनॅपल ज्यूस वॉटरमेलन ज्यूस किवी ज्यूस मिक्स फ्रू फ्रूट ज्यूस लस्सी मटका लस्सी बटर मिल्क फालुदा चॉकलेट शेक स्ट्रॉबेरी शेक कोल्ड कॉफी आईस टी पन मसाला ताक जलजिरा कोकम सरबत अद्रक लिंबू रस बेलाचं सरबत तुळशी लिंबू सरबत कढी सरबत चहा मसाला चहा कॉफी ग्रीन टी हर्बल ट्री बदाम काजू अक्रोड पिस्ता शेंगदाणे हेझलनट ब्राझेलनट मॅकेडेमिया पाईननट पेकननट तीळ जवस सूर्यफूल भोपळ्याच्या बिया चिया बिया तुळशीच्या बिया